मला शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते परंतु गायला सुगम संगीत किंवा समकालीन संगीत आवडते कारण ते गायला सोपे आहे आणि त्याच्यामध्ये आ मला जास्त आनंद मिळतो निश्चितच समकालीन संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत हे जास्त कठीण आहे